हॅलो नमस् हां नमस्कार मॅडम येस येस हां हां मॅडम आपलं नाव सांगता प्लीज बरं बरं हां बरोबर आठवलं आठव हां हां ओके

बरं बरं का बरं काय बिघडला आहे का बिघडला मग हां बरं बरं बरं बरं बरं बरं बरं बरं हो हो मी देईन हां दुपारच्या वेळात तुम्ही समजा आलात तर मी ते निश्चित करून देईन पण तुम्ही स्वतःच माप द्यायला आला होतात ना हां अच्छा अच्छा बरं बरं बरं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 हो हो निश्चित नाही नाही नाही लोड असताना आहे लोड पण तरी तुम तुम्ही माझे कस्टमर आहात तुमचं समाधान हेच आमचं समाधान आहे त्यामुळे तुम्ही या तुम्ही मला जे शक्य आहे जेवढं शक्य आहे तेवढं मी निश्चित करून देईन अगदीच काही हे नाही अगदी अगदी ठीक ठीक ठीक मग तर काय ओके तुमची थांबायची तयारी असेल तर तिथल्या तिथेच करून देईन मी म्हणजे तुम्हाला हां हो हो हो आणि माझ्या चालेल ओके आणि माझ्याकडे हां माझ्याकडे चेंजिंग रूम आहे तुम्ही घालून बघा तिथे दुरुस्त केलेला म्हणजे मग त्याच्यात आणखी काही हां तुम्हाला हवं असेल तर आपण निश्चित करू शकतो अगदी अग हां हो हो हो हो हो नाही नाही नाही ठीक आहे ठीक आहे हां हां हां नाही नाही नाही ठीक आहे ठीक आहे काही प्रश्न नाही आहे अगदीच काही प्रश्न नाही नक्कीच करून देते नाही नाही जरी कारागिरांनी शिव कारागिरांनी जरी शिवला असला तरी दुरुस्ती मी करून देऊ शकते काहीच प्रॉब्लेम नाही हां म्हणजे कारागिरापर्यंत ने न्यायची वेळच ओक्के ओके कधी येत आहे तुम्ही हं हो हो हो हो हो उद्या आलात तर मी आहे परवा आलात तर फोन करून या ओके हो चालेल चालेल नाही नाही नाही मापाचं नाही तुम्ही स्वतः बरोबर आहात ना हो हो हो ओके ओके नक्की नक्की चालेल या मग नक्की हो चालेल ओके या अच्छा बाय